हॅलो मॅडम काय चाललंय हं काय झालं काय झालं होतं दवाखान्यात जायचं ना तुमच्या गावात नाही आहे का तिथे पी एच सी वगैरे सुविधा नाही आहे तिथे कारण तिथून तुम्हाला परत घाटंजीला जायचं म्हटल्यानंतर खूप वेळ लागतो आणि त्रास होतो तर गावातल्या गावात चांगलं हॉस्पिटल असेल तिथे दाखवून द्यायचं हं हं काय होते माहित आहे का या या या गोष्टीमुळे सगळे आपल्याला त्याची सजा भोगावी लागते उदारणार्थ बघा की प्रत्येक अदर स्टेटमध्ये इकडे तिकडे गेलो आपण तर त्या ठिकाणी हॉस्पिटलची सुविधा चांगल्या प्रकारे झालेली असते गव्हर्नमेंट हॉस्पिटल गावोगावी पोहचलेले आहे पण आपल्याला आपल्या भागातील व्यक्तीला गावात हॉस्पिटलची सुविधा असताना सुद्धा बाहेर गावी जावं लागतेत कारण आपल्या इथे डॉक्टरच उपलब्ध नसतात डॉक्टर उपलब्ध असतात तरी प्रिस्क्रिप्शनवर लिहून दिल्यानंतर आपल्याला मेडिकलवर तालुका प्लेसलाच जावं लागतं आहे म्हणजे किती अतिशयोक्ती आहे आपल्या भागाची आज बघा आज तुमची रात्री तब्येत खराब झाली आता एवढ्या रात्री तुम्ही कुठे जाणार मग डॉक डॉक्टरचा खर्च आणि डॉक्टरचा खर्च आणि बाहेरचा खर्चमध्ये किती फरक पडतो काम थोडंसं असतं पण त्याच्यासाठी अदर अदर एक्सपेन्सेस जास्त होतात घरी तुमची लहान मुलगी आहे तब्येत तुमची खराब झाली तिला कुठे सोडणार मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या परिसरातीलच हॉस्पिटलमध्ये जाणं गरजु असतं ना आणि त्यासाठी गव्हर्नमेंटनं आपल्याला गावामध्ये प्रत्येक गावोगावी पी एच सी असते त्या पी एच सीमध्ये सुविधा दिलेली आहे त्या डॉक्टरलाबी चोवीस तास राहण्याची तिथे सगळी सोय केलेली आहे तरीसुद्धा आपल्या पेशंटला तिथे सर्व्हिस मिळत नाही

हहं ह हहं

पण हे बघा आता आपण आपल्या जिल्ह्याचा किंवा आपल्या राज्याचा जरी विचार केला हा तर आपल्या जिल्ह्याच्या आणि राज्यापेक्षा इतर इतर राज्यामध्ये आपल्या राज्यापेक्षाही चांगली हॉस्पिटलची सुविधा झालेली आहे त्यांना बघा बाहेरच्या राज्यामध्ये अजिबात सर्वसामान्य व्यक्तीला जिल्ह्याच्या प्लेसला किंवा तालुका प्लेसला जाण्याची गरजच भासत नाही आहे म्हणजे कुठेतरी आपण बोलणं गरजेचं आहे की एवढी सोयी सुविधा असतांना इतके चांगले गव्हर्नमेंट डॉक्टरला प चांगले पगार असतांना लोकांच्या सेवेसाठी त्यांना गावपातळीवर राहण्याची सुविधा केलेली असतानासुद्धा गावपातळीवर पेशंटला ती सुविधा मिळत नाही ना म्हणजे दुसऱ्या राज्यात आणि आपल्या राज्यात किती फरक आहे त्याच्यामुळे आपण म्हणतो ना की महाराष्ट्रामधील दवाखान्याचा खर्च लोकांचा वाढलेला आहे दवाखान्याचा खर्च वाढणं म्हटल्यानंतर त्यांची जी साधं म्हणजे जे कमावतो ना ते पूर्ण दवाखान्यातच गमावतोय बाकी राज्यामध्ये लोकांचा विकास होत आहे कारण त्यांचा हॉस्पिटलचा पैसा वाचत आहे बरोबर आहे ना तर बघूया बरं जाऊ द्या काळजी घ्या वेळ भेटला तर जा दवाखान्यात चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट घ्या आणि आराम करा हं आणि काय असं वाटलं तर तुम्हाला जर वाटलं त्रास जास्त व्हायला लागला तर मला फोन करा आपण जाऊया पाहू हं काळजी घ्या पण हं चला ठेऊ मग ठीक आहे हा हा हा